मला प्रवास करायला खूप आवडते आणि मला घुमायला पण खूप आवडते आणि एकवी एक वेळेस काय झालं होतं की मला मतलब घुमायला जायची आवश मतलब मला खूप आवड आहे पण मी गेली नव्हती तर मग मला वेगळंच वाटते आणि मग माझ्या मा मला माझ्यावाल्या कामातही काही मन लागे नाही आणि मी घरात पण जास्त लक्ष देऊ नाही आणि बाहेर पण गेल्यानंतर काही वाप मतलब लवकर वापस येऊ नाही तर मग त्यानंतर मी माझ्या फ्रेंडला म्हटलं होतं असंच म्हटलं होतं मी सहज मजाक मजाक की चलशील का बा मतलब कुठे फिरायला वगैरे हयता तर मग माझी फ्रेंड म्हणाली की ठीक आहे ना जाऊ ना आपण मग आम्ही प्लॅन बनवला सगळे फ्रेंड सगळ्या फ्रेंडने मग त्या सगळ्या फ्रेंड म्हणाली चला आपण कुठेतरीच जाऊ तर मग आम्ही एक वेळेस प्रव मतलब जात होतो तर त्या प्रवासामध्ये आम्हाला खूप फार मजा आलती कारणकी आम्ही खूप इन्जॉय करत गेलो होतो आणि मतलब तो प्रवासच अल्लग होता की एवढा आम्ही इन्जॉय करत गेलो होतो आणि तर तिथं पण आम्ही जिथं गेलो होतो आम्ही तिथं पण खूप इंजॉय केला आणि ते मतलब प्रवासात मतलब आपण प्रवास करताना आपल्याला मजाच वेगळी येते कारणकी ते आपण जे पाहतो तिकडे प्रवास करताना जे वातावरण राहते किंवा अलग अलग गाव राह देवस्थान राहते ते देव देवस्थान पाहाला जाताना जाताना देवस्थान पाहायला आणि ते नदी नाली मोठे मोठे खूप फार मोठे मोठे समुद्र वगैरे दिसतात ना तर ते पाहायला खूप मजाच वेगळे येतात म्हणून मला प्रवास करायला खूप फार आवडतात आणि त्या प्रवास करताना मी म्हणून माझं काय मन लागेना की मग माझ्या फ्रेंडला मी म्हणालं होतं मग माझी फ्रेंड म्हणाली ठीक आहे मग आम्ही गेलो होतो आणि त्या प्रवास करताना खूप मजा आली होती आम्हाला म्हणजे असं वाटलंच नव्हतं की मी प्रवास करायला आली बा म्हणून त्या प्रवासामध्ये आम्हाला फार मजा आली